नमस्ते नमस्ते मॅडम कोण बोलत आहे नमस्ते ताप आला आणि गळ्यात घसघस दुखत आहे नाही हो तर ताप वाटते का मॅडम तुम्हाला हो का तर तुम्ही घरात स्वच्छता ठेवा हात सॅनिटायजर करून घ्या किंवा लाईटबॉय साबण वापरून हात स्वच्छ धुवा गरम पाणी पिण्याचं जेवढं प्रमाणात जास्त गरम पाणी पिसाल तेवढं तुमच्या फायद्यात राहील मॅडम

हो का तर मग घरात असेल किंवा मेडिसिनमधून एखादी पॅरासिटेमॉल मागवून घेऊ शकता आणखी आता तुम्ही थोडं घरातल्या व्यक्ती जर असतील तर त्याच्यापासून अंतर ठेवून म्हणजे ही करा घरात आणि विशेष म्हणजे घरात अंतर ठेवण्या पेक्षाही तुम्ही स्वत चं असं हे करा एक की गरम पाणी प्या उकळून आणि हात स्वच्छ ठे नेहमी हात स्वच्छ ठेवा असं वेळी म्हणजे असं जर तुम्ही जेवणाला बसत असाल किंवा काही स्वैपाक वगैरे बनवायला बसत असाल तर हात वगैरे स्वच्छ धुवा आणि घशात जास्तच असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गरम पाण्याची वाफ पण घेऊ शकता आणि ब बाहेर जर हे करत असाल जाण्यायेण्याचं हे करत असाल तर तुम्ही मास्क वापरू शक शकता मास्क लावा

हां हां हो आणि का जर तुम्हाला एवढे उपाय करूनही आराम येत नसेल तर दवाखान्यात येऊन भेट द्या